हा हेल्लो कोण बोलतय हो का काय अभ्यास नाही करत का ती हो मॅडम ते काय झाल माझी तब्येत खुप बरी नव्हती खुप काही दिवस झाले म्हणून तिला शाळेमध्ये पण आम्ही जास्त पाठवल नाही आणी तिला पण थोड बर नव्हत आ ताप येत होता तिला म्हणून तिन अभ्यास केला नाही पण आता मी याच्यानंतर लक्ष देईन काळजी घेईन थोडी अभ्यासाची तिच्या हो हो आता ते अभ्यासकडे मी तिच्या लक्ष देईन आणी आता कॉन्टिनू घरी पण तिच्या तयारी करून घेईन घरी पण तिच्याकडून अभ्यास कव्हर करून घेईन मी काही प्रॉब्लेम येणार नाही बोला हम हा बर ठिक है मॅडम मी काळजी करेल आता अभ्यासाची तिला बुक्स वगेरे सगळे ठिक आहेत का तिचे पण घरी तर ती अभ्यास करते बर लिहते वाचते घरी व्यवस्थित बोलते ती सगळ आणी आवड पण आहे तिला अभ्यासाची मंग शाळेत कशी हे करते ती हो मी तिला आता क्लासेस लावून देईन बरोबर अभ्यास घेईन तिचा हो हो हो हो ठिक है मॅडम ठिक है ठेऊ